समाजात नर्तकांना डान्स करताना खूप काही प्रॉब्लेम्स येतात या समाजात वेगवेगळ्या प्रकारचे उत्कृष्ट असे एकापेक्षा एक नर्तक आहेत त्यामध्ये भरपूर काही कॉम्पिटिशन आहे कॉम्पिटिशन या जगात कशात नाही सगळ्याच गोष्टीत आहेत शिक्षणात असो याच्यात असो त्याच्यात असो पण नृत्यामध्येही पण एक नृत्य असं एक आहे कला की ज्यामध्ये पण कॉम्पिटिशन असते त्यामध्ये नर्तकांना खूप काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात एखादा उत्कृष्ट ना डान्स करणारा असतो एखादा त्यापेक्षा कमी असतो त्यामध्ये कॉम्पिटिशन होते मग त्यांना असं वाटते की माझ्यापेक्षा हा उत्कृष्ट करतो आहे तर मी कुठेतरी कमी पडतो आहे तसंच कधीकधी काय होतं इंज्युअड होतं त्यामुळे नर्तकाचा इम्बॅलन्स जो काय म्हणते त्याला मनोबल असतं ते इम्बॅलन्स होऊन जातं त्यामुळे पण त्याचं कधी कधी निगेटिवकडे वे निगेटिव येणे जाते त्यामुळे पण त्या निराश होतो